आमच्या एरियात एक मुलगा राह्यचा त्याचं नाव साहिल गुल्लाने होतं तो अतिशय खूप गरीब होता व त्याला डॉक्टर बनायचे होते तर त्याला त्याच्यासाठी खूप अभ्यास करायचा होता व त्याची अभ्यासाची तळमळ पाहून आमच्या कॉलनीवाल्यांनी त्याला पैशाचीसुद्धा मदत केली व हे सगळं करून त्यांनी कसंबसं तरी आपलं शिक्षण पूर्ण केलं व मेडी व मेडीकलच्या लाईनमध्ये लागला नंतर त्याने अनेक सिद्धी प्राप्त केल्या जसं की त्याने अनेक एक्झाम दिल्या व त्या एक्झाममध्ये तो उत्कृष्टपणे पास होऊन तो त्याने डॉक्टरची पदवी मिळवली व आता त्याची क्लिनिक फार चांगल्या पद्धतीने चालू आहे व त्याचे नाव आजकाल सगळेच घेतात व तो खूप एक चांगला डॉक्टर बनलेला आहे